रेखाटनाची सुरुवात अगदी मनुष्याच्या इतिहासाबरोबर जोडलेली आहे जसंजसं मनुष्याची प्रगती होत गेली त्यांनी गुहांमध्ये चित्र रेखाटन सुरू केलं आणि त्या चित्र रेखाटनाच्या माध्यमातून माणसानी व्यक्त व्हायला सुरुवात केली हे चित्र रेखाटन करताना गुहा माणूस दगड किंवा टोकेरी त्या दगडाला टोकेरी बनवून त्याचा वापर करून गुहान त्याच्या राहणाऱ्या गुहांमध्ये तो चित्र रेखाटन करायचा त्याच्यावरून आपल्याला त्या काळची राहणीमान कसं होतं संस्कृती कशी होती हे समजतं माणूस त्यावेळी शिकार करून कसा राहायचा गुहांमध्ये कसा राहायचा किंवा समूहामध्ये कसा राहायचा हे त्या काळच्या या रेखाटनांमधून आपल्याला सहज लक्षात येतं त्याच्यानंतर त्याच रेखाटनांमधून पुढे भाषाचं भाषेचा उगम झाला लिपीचा उगम झाला आणि या पद्धतीने चित्र आणि नंतर भाषा हे आदानप्रदानाचं माध्यम बनलं ही रेखाटनाची सुरुवात माणसानी जशी केली तसं माणसाच्या कम्युनिकेशनला म्हणजे संवादाला सुरुवात झाली आणि तेव्हाच माणूस एकमेकांशी संवाद करू शकला आणि संवादानंतरच माणूस कळपामध्ये राहायला आणि लोकांशी इंटरॅक्ट करायला शिकला त्यामुळे रेखाटन हे माणसाच्या इतिहासातलं खूप महत्त्वाचा विषय समजला जातो